काही वर्षांपूर्वीचे जुने मोबाईल्स आणि आता सध्याचे स्मार्टफोन यांच्यामध्ये बराच फरक आहे कारण की जे आधीचे जे जुने फोन होते ते छोट्या प्रकारचे आणि कीपेट फोन होते आणि त्याही आधी होते लँडलाईन होते त्यावरती कोणत्याही प्रकारचं इंटरनेटचं ॲसेस नव्हतं कं किंवा विडिओ कॉलचं कोणतंही ऑप्शन्स नव्हतं फेसबुक इंस्टाग्राम अशा प्रकारचे कोणतेही अप्लिकेशन्स त्यावेळेला आपल्याला चालवता येत नव्हते आणि त्यावेळेला होते नव्हते परंतु आता जे आहे स्मार्टफोन जे आलेले आहेत आताच्या फोनमध्ये सर्व प्रकारचं नेटवक कनेक्शन आहे ऑनलाईनच्या सगळया गोष्टी आपल्याला करता येतात ऑनलाईन चॅटिंग करता येते व्हॉटस्अपच्या माध्यमातून फेसबुकच्या माध्यमातून एकमेकांसोबत चॅटिंग करता येते शेयर करता येतात पोस्ट पाठवता येतात त्यानंतर इंस्टाग्राम आहे ट्विटर आहे असे खूप काही ऑनलाईन स्मार्टफोनच्या माध्यमातून आपल्याला बसल्या बसल्या चालवता येतात वेगवेगळे अप्लिकेशन्स ऑनलाईन पेमेंट करता येतो आता आधी ऑनलाईन पेमेंटचं काहीही ऑप्शन नव्हतं जुन्या फोनमध्ये आता जे नवीन ॲप आलेले आहेत नवीन अप्लिकेशन्स यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी आता उपलब्ध झालेल्या आहेत आणि आत्ता जे आहे आधीच्या तुलनेत नेटवर्क कनेक्शन जे आहेत ते खूप जास्त प्रमाणात फास्ट झालेलं आहे आणि चांगलं नेटवर्क आता आपल्याला मिळते आहे फोरजी फायूजी हे आलेलं आहे त्याच्यामुळे नेटवर्क कनेक्शन खूप स्ट्राँग झालेलं आहे मी जो सिम वापरते तो आहे जिओचा जिओचा सिम मला आवडतो कारण की जिओची जी आहे रेंज हे सगळीकडे अवेलेबल असते आणि कुठेही आपल्याला त्याचं नेटवर्क आरामात भेटतो त्याच्यामुळे जिओचं वापरताना नेटवक मला कोणताही प्रॉब्लेम येत नाही आणि याचा मी दर महिन्याला सातशे एकवीस रुपयाचा रिचाज् करते सातशे एकवीस रुपयाचा रिचाज् जो आहे हा मला कमीत कमी एटीफोर दिवसासाठी हा असतो तर त्याच्यामुळे मला जो खर्च येतो याच्यासाठी तर तो सातशे वीस रुपयाचा खर्च येतो तर अशा प्रकारे मी माझा आता स्माटफोन वापरते आणि त्याच्यामध्ये जे काही अप्लिकेशन्स आहेत त्याचा पूर्णपणे फायदा करून घेते